हॅलो हां बोला ना हां

नाही नाही

आमच्याकडं पण तसंच आहे लय नुकसान केलं आहे शेतीचं

कठीण परिस्थिती आहे आमच्याकडे तेच तुमच्या इकडं पण तेच चालू आहे हाव शेती पण करतो झाली आहे नुकसान लय नुकसान झाली आहे बाडच्यानं

कधी पण येतो आणि कधी पण जातो वाता उन्हाळा नाही न काही बरसातच दिसायली यंदा यंदा ऊन नाही तांबडं फुटणार नाही खराब होत आहेत ते रेट नाही तर तब्येतही बिघडून चाल

तुमच्याकडं पण हेच आहे का तुमच्याकडं पण हेच चालू आहे का असं हो का आमच्याकडंही चालू आहे तेच कधी पाणी येतो कधी

आतापर्यंत बदलालाही पायजेल पण अजून प पाऊस काळाची काय मान्सून आले नाही ना त्याच्यामुळे काही नक्की सांगता येणार नाही पाऊस येईल बा म्हणू खूप ऊनच तापणार आहे मान्सून आले नाही ना मान्सून तर आले तर बादल बनते बादल बनलेच नाही ना अजून जोपर्यंत येणार नाही हं हो बघू कधी हं ओके हा हो सांगते